मी कॉलेजमध्ये असताना एकदा रिले रेसमध्ये सहभाग घेतला होता आणि तिथे जो मला रिले रेसचा अनुभव मिळाला तो माझ्यासाठी खूप उत्कृष्ट होता खूप चांगला वाटला होता त्याच्यामध्ये जसे रिले रेसमध्ये आपण एक बांबू हातात घेऊन धावतो तर ते माझी पूर्ण रेस तीनशे ते नाही चारशे मीटरची होती तर त्या चारशे मीटरच्या रेसमध्ये आम्हाला शंभर शंभर मीटरमध्ये तो बांबू पास करायचा होता तर त्याच्यामध्ये धावत असताना शंभर स्टार्ट मीच केला सुरवात माझ्यापासून झाली मी बांबू घेऊन धावलो आणि शंभर मीटरवर जेवढ्या ज्या गतीने मी धावू शकत होतो मी तेवढ्या गतीने धावलो आणि तो बांबू शंभर मीटरवर जाऊन पास केला तर माझा जो दुसरा गडी होता त्यानेही खूप प्रयत्न केले तोही शंभर मीटरवर मग त्या ग्राउंडमध्ये गोल फिरून माझ्याकडे आला आणि उरलेला जे शंभर मीटर होते तर तोही मी जेवढ्या माझ्या पूर्ण अंगातली ताकद लावून पूर्ण गतीने तो शंभर मीटर पूर्ण केले त्याच्यानंतर उरलेले शंभर मीटर माझ्या गडीने पूर्ण केले आणि त्याच्यामध्ये मला प्रथम क्रमांक मिळालाच पण त्याच्यामध्ये जो बक्षीस मिळाला तो बक्षीस होता पाच हजार रुपयांचा तो पाच हजार रुपयाचा बक्षीस मला मिळाला तेथे आणि याच्यासाठी तर मी आपले मार्गदर्शक म्हणून हुसेल बोल्ट यानलाच मानतो कारण की मी त्या ते जगातले सर्वात गतिवान धावक आहेत त्याच्यामुळे तेच माझे सर्वात जास्त आवडते आहेत